बँकिंग आणि विमा क्षेत्रामध्ये पूर्वी फक्त सरकारी क्षेत्राला परवानगी होती पण एकोणीशे ब्याण्णवनंतर ह्या क्षेत्रामध्ये खाजगी क खाजगी कंपन्यांना म्हणजे बँकिंग कंपन्यांना किंवा इन्शुरन्स कंपन्यांना परवानगी दिली आणि आता खा त्यांच्या बरोबरीनं स्पर्धेसाठी म्हणून सरकारी क्षेत्राच्या बरोबरीनं ह्या खाजगी बँका खाजगी इन्शुरन्स कंपन्या ह्या अस्तित्वात आता आलेल्या आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे कामं करत आहेत त्यामुळं स्पर्धेमुळं वेगवेगळे नवीन नवीन नवीन ॲप्स येत आहेत खाजगी क कंपन्याच्यामुळं ह्या सरकारी कंपन्या सुद्धा त्यांना त्यांची कार्यक्षमता ही सुधार सुधारावी लागते आहे आता प पूर्वी प्रत्येक प्रत्येक गोष्ट बँकेत जावी लागाय जाऊन काम करावं लागायचं आता तसं होत नाही बँकेमध्ये न जाता सुद्धा आपली सगळी कामं आपल्याला करता येतात इन्शुरन्स कंपनीमध्ये सुद्धा अगदी एल आय सीत असेल किंवा खाजगी विमा कंपनीत असेल तर तुम्हाला जर इन्शुरन्स प्रिमयम प्रिमियम भरायचा असेल तर तुम्हाला तिथं नाही न जाता सुद्धा ऑनलाईन तुम्हाला प्रीमियम भरता येतं अकाऊंट सुद्धा तुम्हाला तिथे न जाता ऑनलाईन पद्धतीने हे कर ओपू उ उघडता येतो त्याचप्रमाणं इन्शुरन्स कंपनीमध्ये सुुद्धा तुम्हाला वेगवेगळे जे काही तुमच्या पॉलिसीस आहेत ह्या सगळ्या तुम्हाला ॲपमध्ये किंवा त्यांच्या त्या वेबसाईटवर ह्या सगळ्या उपलब्ध करून क करून घेता येतात अगदी व मेडिक्लेमसारखी पॉलिसी जर असेल तर एखादा पेशंट ॲडमिट ड असेल तर तुम्हाला डायरेक्ट म कॅशलेस प्राय पद्धतीनं सुद्धा तुम्हाला क्लेम तुमचा मिळू शकतो इनशु दवाखान्यात ॲडमिट केल्या केल्या ते त्या को का दवाखान्यानी सगळे बिलं त्या रे ॲथॉरिटीला पाठवली तुमचा क्लेम सेटल होऊन डायरेक्ट का का हॉस्पिटलला पेमेंट होतो तुम्हाला पे पेमेंट काय पैसे काय द्यावे लागत नाहीत